महाराष्ट्रामध्ये बाईकिंग जगतातील मोठे मार्ग किंवा जाण्याचे ठिकाण असे आहेत की पुणे टू माळशेज घाट पुणे टू लोहगड पुणे टू सातारा वाईमार्गे पाचगणी महाबळेश्वर मार्गे किंवा पुणे ते कासार साई पानशेत बॅकवाॅटर पुणे टू बेलाघाट आहे पुणे टू भीमाशंकर आहे आणि त्यानंतर लोणावळा खंडाळा अलीबाग महाबळेश्वर पाचगणी काशीद माळशेज घाट तसेच जास्तीच्या अंतराचे आहे पुणे ते दमण आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी भंडारदरा माऊंट अबू तर अशा ठिकाणी बाईकिंगसाठी जाण्याला मी उत्सुक आहे